बँकेचे वाईट अनुभव म्हणजे आता बँक सिस्टिम एवढी डेव्हलप झाली आहे की त्याच्यात एखादी तुम्हाला सर्विस हवी असेल किंवा एखादी सर्वि सेवा तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी ती वेळ खूप बघावा लागतो आणि प्रत्येकजण तिकडचं स्टाफ एवढा कामात म्हणजे तिकडचं कर्मचारी एवढे कामात गुंतलेले असतात की ते तुम्हाला प्रॉपर वेळच देत नाहीत जो तुम्हाला देणं आवश्यक असतं कारण प्रत्येकजण तेवढा शिकलेला किंवा तेवढा अवेअर नसतो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत त्यामुळे ते जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या कामाचा जो त्यांना जे फ्रस्टेशन आलेलं असतं ते ग्राहकांवर काढत असतात किंवा त्यांच्या कस्टमरवर काढत असतात ते चुकीचं आहे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला तेवढं अटेंड करणं गरजेचं आहे अनुभव सांगायचं झाला तर मी एकदा बँकेत गेलेले आणि तिकडे आजी होती ती पैसे काढायला आलेली पैसे काढायला आलेली तेव्हा ती बिचारी खूप वेळा ती रांगेत उभी होती तिला उभं राहता येत नव्हतं पण रांग एवढी मोठी होती की तिला उभं राहण्याशिवाय पर्याय नव्हता बरं तिचं पैसे काढण्याची तिचं जे कारण होतं ते खूप आधी तिचं कोण तरी आजारी होतं अशा पद्धतीत काही तरी होतं त्यामुळे ती तिथल्या एका जो स्ट सेवक असतो म्हणजे त्याला सांगत होती की मला जरा अगोदर घ्या मला थोडे पैसे मला तो चेक जो आहे त्यातले कॅश करून द्या मी जाते तर तो त्याच्याशी खूप उद्धटपणे बोलला की एवढे सगळे उभे आहेत लोक सकाळपासून तुम्हाला कळत नाही कां अशावेळी आपण त्या माणसाच्या वयाचा किंवा आपण कोणाशी बोलतो आहे याचा भान ठेवलं पाहिजे भलेही तुम्ही एका सरकारी याच्यात किंवा तुम्ही एका महत्त्वाच्या ठिकाणी कामाला आहात पण ग्राहकच नसेल तरी कुठचंच बँक उभी राहू शकत नाही त्यामुळे ग्राहकांना किंवा जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना जे शिकलेले नाहीत त्यांना तरी कर्मचाऱ्यांकडून किंवा त्या बँकेची जी सेवा आहे ती व्यवस्थितरित्या उपलब्ध होणं गरजेचं आहे